भारतामध्ये सध्या तुमच्याकडे कौशल्य असेल तर भरपूर रोजगार उपलब्ध आहे परंतु तुमच्याकडे जर कौशल्य नसेल तर रोजगाराच्या संधी वेठ बिगार कामगाराप्रमाणे आहेत ज्याप्रमाणे तुमचं शिक्षण आहे त्याचप्रमाणे त्यातील अप टू डेट ज्ञान जर आपल्याकडं असेल तर तुमच्याकडे भरपूर रोजगाराच्या संधी आहेत सध्याच्या रोजगारा पुढे आव्हाने म्हणल्यानंतर नवीन नवीन येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करता येण्यासारखी आव्हाने स्वीकारून त्याप्रमाणे शिक्षण जर असेल तर तुम्ही कधीही अडचणीत येऊ शकत नाही आणि संधी म्हणाल तर छोट्याशा खेडेगावामध्ये त्या प्रमाणात संधी कमी आहेत परंतु मोठमोठ्या शहरांमध्ये तुमच्याकडे कष्ट करायची तयारी जर असेल तर तुमच्याकडे भरपूर संधी आहेत